पाणी पाण्याचे महत्त्व आयुष्यात अनन्य साधारण आहे संपूर्ण जीव संपूर्ण जीवन पाणी नसेल तर व्यर्थ आहे पाणी नसेल तर मनुष्य जगू शकणार नाही आणि पाण्याचे महत्त्व स्त्रियांशिवाय कुणाला आधी कळेल बरं रोजच्या आयुष्यात कपडे धुण्यासाठी पिण्यासाठी व पाणी लागते कपडे धुणे भांडी घासणे झाडाला पाणी घालणे स्वयंपाक फरशी स्वच्छता इतर खूप स्वच्छता करण्यासाठी पाणी हे लागतेच परंतु रोजच्या आयुष्यात आंघोळ स्वच्छता करण्यासाठी पाणी लागते वेगवेगळी सरबते बनवण्यासाठीही पाणी लागते बागेत झाडे जगवण्यासाठी बागेत घालण्यासाठीही पाण्याची गरज असते पाणी म्हणजे जीवन आहे